हां ओम बोलत आहे का हां मला जरा माहिती हवी होती रे एका गोष्टीची म्हणजे जागेची हां तर कुटुंब सहल मी काढत आहे माझी हां तर मला सी फूड कोणतं चांगलं भेटते महाराष्ट्रामध्ये सांगशील का महाराष्ट्रात

अच्छा हां हां हां हां

रेट काय काय आहेत म्हणजे असं ऑफर्डेबल

मग असं कोणते चांगलं अच्छा कोणतं चांगलं ठिकाण आहे फिरायचं तिकडली गोष्ट कुठली जा असेल का जागा सी फूडसाठी खायला असं

हां हां

तिकडलं वातावरण कसं आहे

अच्छा तिकडची हॉ हॉटेलची माणसं कशी आहे सर्विस कशी आहे हां ती हां

ओके ओके ठीक आहे ठीक आहे मी तुला नंतरच नंतर क् संपर्क संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन मी तुला थँक्यू धन्यवाद धन्यवाद हां